माझे आवडते पुस्तक हे वटवृक्षाच्या पारंब्या हे आहे या पुस्तकाचे लेखक प्राचार्य डॉक्टर विजय नलावडे हे आहेत या पुस्तकामध्ये रयत शिक्षण संस्थेसाठी आपले जीवन समर्पित करणारे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या कार्याविषयी विस्तृत अशी माहिती दिलेली आहे हा ग्रंथ म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासाचं एक पान आहे असं वाटतं याच्यामध्ये कर्मवीर अण्णांचे जीवनकार्य हे खूप चांगल्या प्रकारे मांडलेले आहे याशिवाय या पुस्तकातून सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कर्मवीर अण्णांच्या कार्याची माहिती खूप विस्तृतपणे दिलेली आहे हा ग्रंथ म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्याचा आत्माच आहे असं वाटतं आणि याच्यामध्ये जे रयत शिक्षण संस्था आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असून ती कर्मवीर भाऊराव यांच्या नावासमोर नतमस्तक होऊन हात जोडून उभी आहे आणि कर्मवीर भाऊराव पाटील या नावातच एकरूप झालेले असे या हे पुस्तक वाचताना वाटत असते आणि अण्णांनी लावलेल्या या वटवृक्षाच्या सावलीत स्वावलंबन स्वाध्याय याचं जे बाळकडू घेतलेले हजारो विद्यार्थी आहेत हे महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रामध्ये स्वतंत्र वृत्तीनं स्वाभिमानाने उभे आहेत आणि रयत शिक्षण संस्थारूपी वटवृक्ष हा विस्तारित आणि बळकट करण्याचं कार्य या ग्रंथातील पारंब्याप्रमाणेच झालेलं आहे असं मला वाटते यामध्ये रयत शिलेदार आणि रयत शिक्षण संस्थारूपी वटाच्या पारंब्या या ग्रंथाला एक मोगळ मोकळं असं वेगळेपण आहे मोठेपण आहे त्याला कारण यामध्ये जे अभ्यासपूर्ण असं मांडणी केलेली आहे या कर्मवीर भाऊराव पाटील या व्यक्तिमत्त्वाचं जे कार्य यामध्ये सांगितलेलं आहे ते सर्व समाजाला दीपस्तंभ म्हणून एक उत्कृष्ट ठरू शकेल तसंच समाजरूपी वटवृक्षाच्या पारंब्यासारखं ते काम करेल असे दिसून येते आणि म्हणूनच मला असं वाटतं की कर्मवीर अण्णांनी जी संस्था उभारणी केली त्याच्यामध्ये त्यांना खूप अडचणी आल्या कष्ट पडले या खडतर प्रवासामध्ये त्यांच्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन या पुस्तकाची मांडणी केलेली आहे यामध्ये कोल्हापूरची छत्रपती शहाजी महाराज मालोजीराजे महाराजा जीवाजीराव शिंदे यांचंही या पुस्तकामध्ये खूप मोठं योगदान आहे कारण त्यांच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये खूप उत्कृष्टपणे मांडलेली आहे यामध्ये विविध कागदपत्रे गोळा करून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातील प्राध्यापकांचं जे म मत आहे किंवा त्यांची जी माहिती आहे ती या लिखाणांमधून आपल्याला दिसून येते यामध्ये गुगल यूट्यूब हे सर्वच मार्गांचा महा उपयोग करून चांगली माहिती मिळवलेली आहे आणि पुस्तकामध्ये विविध दुर्मिळ हस्तलिखिते किंवा काही जर कागदपत्रे तर त्याचाही याच्यामध्ये चांगला वापर केलेला दिसून येतो आणि एकूणच पुस्तक हे अतिशय उत्कृष्ट असं आहे की जेणेकरून स कार्य समाजाचे कार्य करत असताना कर्मवीर भाऊराव पाटील यानी शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचं गोरगरीब अस्पृष्यच्या मुलांना प्रगतीकडं नेणारं जातीभेद निर्मूलानाचं प्रभावी साधन आहे हे सांगण्याचं जे काम केलेलं आहे तर ते हे सगळ्या रयत सेवकांना रयतप्रेमी जे असंख्य लोक आहेत ते त्यांना हे कर्मवीर अण्णांनी बा मनाशी बाळगलेलं जे श अशक्यप्राय स्वप्न होतं ते या पुस्तकाच्या रूपाने पूर्ण होईल असे दिसून येते